मॅडम मी कस्टमर बोलत आहे मला लोन हवं होतं तर मला माझा एक छोटासा बिजनेस उभारायचा आहे तर त्याच्याकरिता मला अर्जंटमध्ये लोन पाहिजे होतं की जेणेकरून मला ते आठ एक दिवसामध्ये मिळेल मला एक शॉप टाकायचं आहे मॅडम आपलं कपड्याचं शॉप टाकायचं आहे हा त्याच्याकरिता लोन पाहिजे होतं हा तर लोनची काय प्रोसिजर राहील मॅडम

ओके ओके आणि मला दीड ते दोन लाखापर्यंत लोन पाहिजे तेवढं शक्य होईल का मिळणं तुमच्या बँकेकडून

ठीक आहे मॅडम पण ओके मला मला लवकर म्हणजे माझा बिजनेस चालू करायचा आहे त्याच्यामुळे मला अर्जंट लागत होतं लोन बरं बरं ठीक आहे पण होत आहे तोपर्यंत मॅडम प्लीज प्र प्रयत्न करा की मला लवकर लोन मिळेल ठीक आहे मॅडम मग हो चालते मग डॉक्युमेंट वगैरे कसे तुमच्यापर्यंत पोचवायचे ते मला सांगा नाही तुमच्या बॅंकचं नाही काढलेलं ठीक आहे ठीक आहे चालते मी उद्याला तुमच्या बँकेला भेट देतो ठीक आहे मॅडम मग उद्याला येतो मी हो हो चालते मॅडम ठीक थॅंक्यू मॅडम